मला हायकिंगसाठी असं एका समुद्र किनारे आवडतात जिथे मला मनसोक्त फिरायला मिळते वाळूमध्ये खेळायला मिळते शिंपले गोळा करण्यासाठी मला आवडतात समुद्रकिनारे जसे की रत्नागिरी रत्नागिरीला खूप सारे समुद्रकिनारे आहेत तिथे गेल्यावर आपण किनाऱ्यावर बघून आपण त्या लाटांचा फील करू शकतो त्या लाटांचा आनंद घेऊ शकतो आपण त्या समुद्रात खेळू शकतो आपण त्या पाण्यातील खाऱ्या पाण्यातील अनुभव घेऊ शकतो आणि समुद्र किनारे कधीही घाण करायचे नसतं समुद्र स्वच्छ ठेवायचा असतो समुद्रामध्ये सायंकाळच्या टाईमला खूप तो क्षण असतो तो खूप सुंदर दिसतो सूर्यास्त जेव्हा होत असतो असं वाटत असतं की तो सूर्य समुद्रात खाली खाली खाली चालला आहे समुद्रात चालला आहे तो समुद्र किन्या वरचा सू सूर्य खूप बघण्यासाठी मोहक वाटतो आणि समुद्र किनारे त्यासाठी रत्नागिरीला खूप समुद्र किनारे आहेत मला जंगले आवडत नाहीत पर्वत पण नाही फारसे आवडत पण मला समुद्र च्या किनारी जायला खूप आवडतं मनमोहक मनमोहक एकांत असतो आपण समुद्राला आपल्या मनातील गोष्टी बोलू शकतो आपण समुद्राला एखादा आपला मित्र म्हणूनही आपण आपल्या गोष्टी त्याला शेअर करू शकतो कधी कधी समुद्राच्या लाटा भयानक असतात असं वाटतं समुद्र खवळलेला असतो असं वाटतं की आपल्याला तो आपल् समुद्र आपल्याला आतमध्येच ओढून जाईल लाटांच्या प्रवाहाबरोबरोबर भरतीच्या लाटा येतात पावसाळ्यामध्ये समुद्र किनारी खारे पाणी असते आणि बर्फाच्छादित पर्वत पण खूप छान वाटतात बर्फावर असे पर्वतावर असे बर्फ पडलेले असतात आणि बर्फांच्या छायेने पर्वत झाकलेले असतात ते पण खूप फील छान वाटतं थंड वातावरण असतं जसं की हिमालय पर्वतावर बर्फाच्छादित पर्वत असतात ते खूप छान दिसतात बघण्यासाठी आणि फील करण्यासाठी आपण त्या बर्फावर खेळू शकतो बर्फ एकमेकांच्या अंगावर फेकू शकतो आणि बर्फाच्छादित ते पर्वत खूप छान दिसतात पांढऱ्या कलरचे असे वाटतात की जणू काही लांबून बघितल्यावर वाटतात की असे बाहुलेच आहेत ते हिमालय प्रदेश खूप छान दिसतात बर्फाच्छादित पर्वत असतात तिथे खूप छान वाटतात